हो मला माझ्या परिसरातील रुग्ला रुग्णालयांमध्ये फार गर्दी दिसते आणि त्याच्यामुळे फार काळ प्रतीक्षाही क करावी लागते आणि त्याच्यामुळे मला बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागतं जसं की सकाळपासून आम्ही रुग्णालयामध्ये जातो नंबर लावून ठेवतो तरीही सकाळी गेल्यानंतरही आमचा नंबर दुपारच्या टाईमाला किंवा संध्याकाळी लागतो मध्ये मध्ये डॉक्टर्सही नसतात त्याच्यामुळे आम्हाला फार अडचणींना सामोरे जावं लागतं